हॅलो माझे नाव प्रशान नलावडे आहे मला तुमच्या बँकेकडून असा मेसेज आलेला आहे की माझं आ आ आधार बँकेशी लिंक नसल्यामुळे माझा अनुदान थांबलेलं आहे तरी मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही माझं बँक खात्याशी माझं आधार जोडावे आणि त्यासाठी काय प्रो प्रोसेस करावी लागेल ते मग मला तुम्ही सांगा आणि त्यासोबत कोणते कागदपत्र सोबत लागतील ते पण मला कळवा अशा रीतीने म्हणजे माझे अनुदान मला वेळेत भेटेल आणि तुमच्या बँकेकडे मी कोणत्या वेळेस येऊ शकतो हे पण मला कळवावे अशी माझी विनंती आहे तरी आपण मला लवकरात लवकर असे सांगावे आणि माझं माझ्या बँक खात्याशी लवकरात लवकर कसा आधार लिंक होईल हे मला स कळ कळवावे